हो मी एक ट्रेनचे प्रवास करू इच्छिते मी ट्रेनचं आहे ते तुम्हाला एक बदल काही का सांगू शकते सीट्स सम ट्रेनचे इंजिन वगैरे आवाज वगैरे येत असतो ट्रेनचा ट्रेन तुम्ही कसं वळू शक वळताना बघू शकता तुम्ही हे आहे ट्रेन एक तेही प्रवास करायचा सोपा मार्ग आहे त्याच्यामुळे प्रवासात प्रवासी हे सुखकर असतात ट्रेन हे एक लाॉग डिस्टन्सची आहे ट्रेन हे एक आपल्याला कुठलाही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता आपण त्यामध्ये प्रवासी हा त्रासदायक करू शकत नाही कंटाळवाण वाटत नाही त्यामुळे एक प्रवासी हे ट्रेन हे एक आपल्याला सोपा मार्ग असू शकता त्याचा आवाज हा मुलांनाच खूप आवडतो ट्रेनचा त्याचे चाक हे गोल गोल असतात ह ट्रेनमध्येे सीट्स हे एक साईडला चार प्रवासी बसण्यासाठी असतात आणि एक साईडला दोन स प्रवासी बसण्याचे असू शकतात त्यामुळे हे ट्रेनचे